हां हॅलो नमस्कार कोण बोलत आहे येस हां अच्छा हां बोला

असं असं असं असं ओके नाही आपल्याकडे गाड्या बऱ्याच आहेत एक सेवन सीटर आहे ट्रॅव्हलर आहे आपल्याकडे चौदा सीटची त्यानंतर इनोवा आहे सेवन सीटर आणि ए सी असणार आहे ए सी ट्रॅवलर पण आहे तुमची काय फॅमिली आहे काय पाचजणं मग ठीक आहे आपल्याला काय काय तुम्हाला पाहिजे ती गाडी देतो तसं काही नाही बी एम डब्लू पाहिजे वी आय पी बी एम डब्ल्यू पाहिजे आहे की कसं काय इनोवा चालेल ना हां ओके ओके हां इनोवा बरोबर हां ए सी ए सी हं

हो रत्नागिरीत काय खूप आहेत सगळेच म्हणतात आई लिव रत्नागिरी हां म्हणजे काय रत्नागिरीत खूप आहे आणि खरोखर तुम्ही आलात रत्नागिरीत तुमचं स्वागतच करेन मी हो रत्नागिरीत इथून तुम्ही जर आरेवारे मार्ग आहे समुद्राच्या बाजूने निसर्गसौंदर्यानं नटलेला रस्ता इथून जर आपण गणपतीपुळ्याला गेलं गणपतीपुळे नाव ऐकलं असेल तुम्ही हां हां तिथून साधारण एक बावीस किलोमीटर आहे रत्नागिरीतून आणि जाताना खूप मस्त आहे एकदम निसर्गसौंदर्य आणि नटलेला सगळा रस्ता आणि बाजूचं सगळं निसर्गसौंदर्य समुद्र असं पाहात जाल तुम्ही सगळे फॅमिली आपण आरेवारेमध्ये थांबू असं काय विषय नाही जेवणाचं गणपतीपुळ्यात आहेत ना काही ठिकाणं जेवणाची उत्तम आहेत ठिकाणं शाकाहारी जेवण हो हो मोदक असतो मोठमोठे मोदक बऱ्याचजणांना आवडतात ते उकडीचे मोदक म्हणतात गणपतीपुळ्याचं खासीयत आहे हो आणि शाकाहारी जेवण हां तिथून आपण जयगडला जाऊ तिथे पाहिजे तर तुम्हाला जिंदाल प्रकल्प पाहता येईल माझ्या ओळखीचे आहेत तिथे साहेब वगैरे आणि तिथेच एक विनायकाचं मंदिर आहे त्यांनी बांधलेलं खूप सुंदर आहे हां ते पाहता येईल गणपतीपुळ्यात आपल्याला चंडिका मंदिर आहे खूप पुरातन आहे म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नाहीपण तिथे छत्रपती शिवरायांनी अभिषेक केलेला आहे चंडिकेला हां ते मंदिर तुम्हाला पाहता येईल हां रत्नागिरीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथे दोन समुद्र म्हणतात नमस्कार एक काळा समुद्र आणि एक पांढरा समुद्र म्हणजे काय काळं पाणी नसतं असं काय विषय नाही फक्त जी रेती असते वाळू म्हणतात आपण वाळू असते समुद्राची ती काही ठिकाणी पांढरी आहे हां आणि काही ठिकाणी काळी आहे असा विषय आहे हां हां म्हणजे हे बघण्यासाठी हे पाहण्यासाठी अनेक येतात परदेशी नागरिक पण येतात इथे हां हे म्हणजे कुठे जगामध्ये प रत्नागिरीतच फक्त पाहायला मिळतं आपल्याला किल्ला रत्नदुर्ग ज्यांना रत्नागिरी नाव पडलं त्या किल्ल्यामुळे

होय होय होय होय नाही माहिती देईन ना तुम्ही आले म्हटल्यावर माहिती देणार ना तुम्हाला असं काय हो स्वामींचा मठ आहे ना हो तिथे हे तिथे साळवी स्टाॅपला एक राकेश बेरडे म्हणून आहेत ते स्वामींचे सेवक आहेत ते आपल्याला गावखडीला घेऊन जातील अच्छा तुमचं पण राकेश बेरडेच नाव नाही अरे वा वा वा वा म्हणजे आज दुग्धशर्करायोग म्हणायला काय हरकत नाही हां मग ते आपल्याला घेऊन जातील स्वामींचं दर्शन होईल आणि मग बाकी तुम्ही येऊन भेटा दरा बिराचं सांगतो कसं काय ते किलोमीटरचं हां ओके ना तुम्हाला चालेल चालेल मी पत्ता पाठवतो आणि मला भेटा मग आपण ठरवू काय ते हो चालेल चालेल चालेल ओके ओके धन्यवाद सर ओके ओके बाय